पाणी शुद्ध करण्यासाठी आमच्याकडे विहिरीचं पाणी आहे त्यामुळे विहिरीच्या पाणी विहिरीवर आमच्याकडे नळ बसवलेले आहेत त्या नळावाटे आमच्याकडे घरांनी प्रत्येकाच्या पाणी येतं ते पाणी आमचं पाणी आहे ते हार्ड वॉटर असल्यामुळे आम्ही ते पाणी भांड्यांमध्ये साठवतो आणि नंतर मग ते उकळतो पाच दहा मिनटं पाणी उकळलं की गॅस लहान करून ठेवतो आणि लहान गॅसवर सुद्धा पाच मिनिटं पाणी उकळतो आणि गॅस बंद करून ते पाणी शांत होण्यासाठी ठेवून देतो शांत आणि थंड झालं पाणी की ते पाणी आम्ही व्यवस्थित गाळण्यावर एक सुती कपडा घालतो आणि त्या कपड्यातून ते पाणी गाळून घेतो ते पाणी गाळलं की ते शांत झालं की मग ते आम्ही फिल्टरमध्ये घालतो फिल्टरमध्ये थोडंसं पाणी फिल्टरमध्ये घालतो आणि थोडं पाणी माठात भरून ठेवतो माठातलं पाणी हे शुद्ध आणि थंडही होतं त्यामुळे ते प्यायला योग्य होतं तसंच पाण्यामध्ये तुरटी फिरवून पाणी ठेवलं तरीही पाणी खाली बसतं आणि गाळ सगळा खाली बसतो आणि पाणी वरती येतं ते पाणी जर गाळून घेतलं तर त्या ते सुद्धा शुद्ध पाणी होतं ते सुद्धा जरा थोडं उकळवून घेतलं आणि गार केलं की ते पाणी शुद्ध म्हणून पिण्यासाठी उपयोगी पडतं तसंच फिल्ट तसंच पाणी ॲक्वागार्डमध्ये सुद्धा ठेवतो ते एक्वागाडमधलं पाणी आपोआपच शुद्ध होतं त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची औषधं आणि हे असतंच घातलेलं त्यामुळे ते आपोआपच त्याचं शुद्धीकरण होतं आणि ते वापरण्यास योग्य होतं तसंच आम्ही तुरटी फिरवून सुद्धा जे पाणी वापरतो ते सुद्धा अगदी त्याचा बराचसा गाळ खाली बसला जातो ते सुद्धा असंच गाळून घेतलं आणि वापरलं तरी बरंच शुद्ध झालेलं पाणी असतं ते त्यामुळे ते पिण्याोग्य होतं तसंच कडुलिंब घालून जरी पाणी उकळवलं तरी ते पाणी व्य भरपूर वेळ उकळलं आणखी ते नंतर गाळून घेतलं तर त्या कडुलिंबाच्या ह्याने जंतू त्यातले नाहीशे होतात आणि ते वापरणं योग्य पाणी होतं तसंच एक ड्रॉप्स येतात ते पाण्यामध्ये दोन ड्रॉप्स घातले आणि ते बंद करून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी ते वापरलं तर पाणी ते पिण्यायोग्य होतं तसंच तांब्याच्या भांड्यात किंवा मातीच्या भांड्यांमध्ये पाणी साठवलं आणखी जे आपण उकळलेलं पाणी आहे ते गाळून त्या भांड्यांमध्ये ठेवलं तरी ते पाणी व्यवस्थित पिण्यायोग्य होतं आणखी शुद्धही होतं ते